आता ट्रॅव्हलिंग म्हटलं किंवा प्रवास करणं म्हटलं फिरणं म्हटलं तर तेचेपण दोन आहेत दोन प्रकार आहेत म्हणजे एक सोलो ट्रॅव्हलिंग आणि आपण आपल्या मित्रांसोबत किंवा कुणासोबत फिरतो असं तर सोलो ट्रॅव्हलिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वत बद्दल खूप काही कळतं म्हणजे तुम्हाला स्वत वर अभ्यास करता येतो स्वतःसोबत तुम्हाला टाइम स्पेंड करता येतो की तुम्ही किती म्हणजे तुम्हाला स्वत ची बुद्धिमत्ता कळते की तुम्ही किती हुशार आहात किंवा तुम्ही तुमच्या स्वत वर विचार करता तुम्ही तुमच्या स्वत चा अभ्यास करता इन शॉर्ट म्हणजे तुम्ही फिरता जर कुठे तुम्ही फिरायला गेलात तर तुम्ही फिरताना तुमच्या मनात तुमच्याबद्दलच विचार येतात की अरे मी ही ही चुकी केली का तुम्हाला तुमचे जीवनाच्या आधीच्या गोष्टी आठवतात सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये तसंच जर तुम्ही कुठल्या मित्रासोबत वगैरे ट्रॅव्हल करत असाल तुमच्या फ्रेंड्स ग्रुपबरोबर ट्रॅव्हल करत असाल इन शॉर्ट तुम्ही ते एन्जॉय करता तुम्ही त्यांचे मस त्यांच्यासोबत मस्ती करता त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करता तुम्हाला तुमचा मित्र कसा आहे ते कळतं कारण आपण डे टू डे लाईफमध्ये राहाणं वेगं आणि एक ट्रॅव्हल करणं वेगं आता तुम्ही तेव्हा एकाच रूममध्ये झोपता किंवा सोबत ट्रॅव्हल करता सोबत एका सीटवर बसता त्यावेळी तुम्हाला कळतं की तुमचा मित्र कसा आहे तुम्ही खूप जास्त त्याच्याशी बोलतात खूप जास्त कनेक्ट होता तर मला असं सोलो ट्रॅव्हलिंगपण आवडतं आणि कोणासोबत में मित्रासोबत वगैरे ट्रॅव्हल करायलापण आवडतं मित्रासोबत ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला काही टेन्शन नसतं एवढं आणि सोलो ट्रॅव्हल करताना आपल्याला थोडं घाबरायला पण होतं ट्रॅव्हल करताना बिकॉज आपण एकटेच असतो कोण आपल्या सोबत असलं की आपल्याला तेवढी भीती वाटत नाही तर दोन्ही ट्रॅव्हलिंग प्रकार मला आवडतात असं काही त्यात वाद नाही पण मित्रांसोबत ट्रॅव्हल करायची एक वेग्गीच मजा आहे त्यांच्यासोबत कुठे लांब फिरायला जाणं त्यांच्यासोबत तिथे कॅम्प करणं तिथे जेवण बनवणं त्यांच्यासोबत जेवणं ह्याच्यात वेगळी एक मजा आहे